आमच्या शहरात खूप महोत्सव पार पडतात त्यातला माझा जो आवडता आतापर्यंतचा जो आवडता महोत्सव आहे तो आहे काला घोडा महोत्सव तर हा महोत्सव नऊ दिवसांचा असतो

एक वार्षिक महोत्सव आहे तो दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पार पडतो हा महोत्सव एकोणीसशे नव्याण्णव साली पहिला प्रदर्शित केले गेल् केला गेला होता यात खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार येऊन आपले नृत्य नाटक संगीत प्रदर्शित करतात आणि ह्यात ह्यात खूप वेगवेगळे प्रकारचे हस्तकला चित्रकला काही काही इश् मं ज्यांचे जे जे खूप फेमस फेमस आर्टिस्ट वगैरे असतात त्यांचे जे शिवणकाम आणि काही आता इंजीनियर्स असतात त्यांचे जे इनोवेशन्स असतात लाइक सिविल इंजीनियर्स काही वेगळे प्रकारचे जे त्यांचं मॉडल्स असतात ते बनवतात ते प्रदर्शित करतात इंजीनियर्स आजकाल ईवीज आल्यात ईवीस कार्ज वगैरे सो जे ईवी कार्ज असतात ते वेगळ्याप्रकारे डिझाईन करून ते ते लोकं प्रदर्शित करतात तर हा एक जो महोत्सव आहे तो खूप मोठा महोत्सव असतो आणि हा कालाघोडा महोत्सव खूप फेमस आहे ह्यातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला श् ह्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेत्र आहेत ते लोकं भाग घेतात आणि भाग घेतात आणि मला हा मला हा महोत्सव खूप आवडतो